महाराष्ट्र राज्यामध्ये अ आरोग्य विषयकच्या समस्या ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे इथे काम केल कर करण्यात येते कारण आमच्या राज्यामध्ये ज्या राजकारणी अ लोकांनी ज्या सुविधा करून ठेवल्या आहेत त्या खूप प्रशंसनीय आहेत आणि सरकारच्या मार्फत ज्या योजना इथे राबविल्या जातात त्या खूप चांगल्या आहेत वेळोवेळी लोकांमध्ये जागरूकता फैलवण्याचं काम हे इथं करत असतात म्हणजे जागरूकताचे जे प्रोग्रॅम असतात म्हणजे जे कार्यक्रम होतात मोठमोठे आरोग्यावर आरोग्यविषयी किंवा कुठल्याही रोगावर त्यांना कार्यक्रम घेऊन माहिती पुरवण्याचं काम आरोग्य विभाग इथे करतो आणि जसं इथे आरोग्यावर आरोग्यविषयीक ज्या गोष्टी आहेत म्हणजे दवाखाने असो किंवा मोफत त्यांना जे औषध औषधं लागतात ते औषधं पुरवण्याचं काम असो किंवा कुठल्याही प्रकारची आरोग्यसेवा जी आहे ही इथे चांगल्या प्रकारे महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे कारण या राज्यामध्ये अ बराचसा निधी जो आहे जो आरोग्य विभाग अ खर्च करतो आणि सुविधा म्हणजे जेवढंही समजा आरोग्या विषयक ज्या जित जितक्याही समस्या असतात म्हणजे जशी कोरोना काळामध्ये आपल्या इथे ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले तसं पेशंटची संख्या जास्त होती आणि डॉक्टर कमी पडत होते डॉक्टर कमी पडत असल्यामुळे तिथे डॉक्टर उपलब्ध करून दिले सरकारनी ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजनच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या आणि ऑक्सिजन प्रत्येकाला भेटीन अशी सुविधा त्यांनी आरोग्य विभागाने भारत सरकार राज्य सरकारने इथे दिली आणि हेच्यावर आमच्या महाराष्ट्र सरकारने खूप खर्चही केला कोरोना काळामध्ये खूप प्रकारच्या अ इथे आशा सेंटर आहेत आणि आशाच्या ज्या महिला येतात घराघरांमध्ये औषधी वगैरे देतात जे लहान मुलं असतात त्यांना ते मोफत जे असतात ज्या इंजेक्शन आपण नेहमी देतो जसं की देवीसाठी म्हणा किंवा कांजण्या वगैरे येतात मुलीं मुलांच्या अंगावर लहानपणी त्या ते आशा सेविका ज्या असतात त्या इथे घरोघरी जातात त्यांना ते हे करतात म्हणजे औषधं वगैरे पुरवतात वेळोवेळी त्यांचा रेकॉर्ड ठेवतात आणि सरकार हे काम त्यांच्याकडून करून घेते आणि ते खूप चांगल्या सुविधा ज्या राज्य सरकारने आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत